आमच्या गावामध्ये दुर्गा देवी गणपती शारदा देवी शिवाजी महाराजांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तेव्हा आमच्या गावामध्ये डी जे बोलवतात आणि खूप म्हणजे हे धमाल करतात तर आमच्या गावामध्ये हे सगळे आणि गणपती बसवल्यावर पण खूप धमाल होतो आम्ही नाचतो डान्स करतो जेवण सुद्धा राहते गणपतीचं आमच्या गावामध्ये खूप सगळे कार्यक्र कार्यक्रम ठेवले जाते आणि भारूड सुद्धा होते ते सुद्धा आम्ही तेव्हा पण भारूड पाहाला जातो अजून कोणती माहिती वगैरे आमच्या गावामध्ये सांगाल तरी आम्ही एक एक सगळेजण आमच्या गावामदे पूर्ण मिळून सगळेजण बघतो अजून तमाशाही असतो आमच्या गावामध्ये ते सगळे तेव्हा पण आम्ही सगळेजण मिळून बघायला जातो आणि आमच्या गावामध्ये खूप सगळ्या गोष्टी होतात त्या आम्ही सगळेजण मिळूनही बघतो